हॅलो हा सुनिता माव फोटो स्टुडिओ मधून बोलत आहे का तुम्ही माझ्या घरी लग्न आहे माझ्या मुलाचं आणि पुढच्या महिन्यात मला वीस तारखेला विडियो कॅसीट सांगायची होती कितन्या तीन दिवसाची विडियो कॅसीट सांगायची होती तर किती पैसे घेसान पंचवीस हजार पंचवीस हजार खूप होतेत थोडं काही कमी करसान ना का वीस आणि तीन दिवस राहा लागते माझ्या घरी वीस लई होते पण मी पंधरा देणार

बरं घेऊन घेजा पण व्यवस्थित आले पाहिजे तेच म्हणते